इंडियन आयडॉल हा माझा आवडता म्युझिक रियालिटी शो आहे आणि मला तो खूप आवडतो तर त्यातले माझी आवडते कलाकार म्हणजे अभिजित सावंत आहे त्यानंतर श्रेया घोषाल आहे तर मला अभिजित सावंत खूप आवडतो कारण अभिजित सावंतने एक नवीन गायन प्रकार प्रचलित केला आणि माझं गाणं सुधारण्यामध्ये अभिजित सावंतचा खूप मोठा वाटा आहे कारण अभिजित सावंतचे जे गाणे आहेत पॉप म्युझिक त्या गाण्यांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे त्याचं मोहबते लुटाऊंगा हे गाणं तर मला खूप आवडतं आणि अभिजित सावंतचे गाणे ऐकून ऐकूनच मी लहानाचा मोठा झालो आहे आणि त्याच्यामुळे मला सुर कळला मला गाण्याची लय कळली आणि मला खूप फायदा झाला